मी मागच्या आठवड्यात दोन जीन्स घेतल्या होत्या ब्लॅक आणि ब्ल्यू तर ते कपडा वगैरे चांगला आहे त्यांचा सगळं चांगलं आहे फिटींग पण मस्त आली कमरे कमरेमध्ये त्यांना पेन्सिल करायचं पण काम नाही पण जी ब्लॅक जीन्स आहे ना त्याची बटन एक तुटले लवकरच तुटली आणि तिचा कपडा थोडा लूज वाटत आहे तर तसं दुसऱ्या जीन्सचं काही नाही पण ब्लॅक जीन्सचं मला अनकम्फर्टेबल वाटून राहिलं